तसं जर आजकालच्या युगात सर्वाधिक ॲप्स म्हटले तर ते आहे इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट आणि अशाच प्रकारची यूट्यूब वगैरे वगैरे काही काही कारण की आजकालच्या लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जर म्हटलं तर या गोष्टींचा खूप जास्त क्रेज असतो ऑनलाईन जर म्हटलं तर आजकाल सर्वच ऑनलाईन होऊन बसलं आणि आता तर एआयसुद्धा आलेलं आहे या सगळ्या ॲप्स जर तसं म्हटलं तर लोक यासाठी यूस करतात की त्यांना सोशल जास्त राहा वाटते म्हणजे त्यांना आपली सेल्फीज वगैरे फोटोज वगैरे जे साध्या कॅमेऱ्याने चांगले नाही निघत ते स्नॅपचॅटच्या कॅमेऱ्यानी खूप चांगले निघतात म्हणून लोकांना स्नॅपचॅट वापरायला आवडते त्यातच जर इंस्टाग्राम आणि फेसबुक म्हटलं तर आपले जे म्हणजे आपण जे फ्रेंड्स आता आपल्या कॉन्टॅक्टमधे नाहीये आपण त्यांना त्या माध्यमातून कॉन्टॅकमधे ठेवू शकतो किंवा आपण त्यांच्याशी चॅटिंगसुद्धा करू शकतो म्हणजे जे ऑनलाईन खूप दूर दूर राहतात बा त्यांच्याकडे जाणं पॉसिबल नाही आहे तर अशा माध्यमातून हे ॲप्स खूप मदत करतात नॅशनल इंटरनॅशनल जे फॉरेनचे लोकं आहेत त्यांनासुद्धा आपण रील्स जे बनवतात लोक आपल्या देशाबद्दल माहिती सांगतात की हे ठिकाणं खूप छान छान आहे फिरायसाठी वगैरे वगैरे तर अशाच प्रकारे हे जे आपण म्हटलं तर हे ॲप्स सर्वाधिक यूज होतात कारण की जर यूट्यूब म्हटलं आता यूट्यूबपेक्षा जास्त महत्त्वाचा कोणता ॲप नाही वाटत मला कारण की कोणती जर रेसिपी वगैरे असेल किंवा आपल्या जर काही बनवायचं असेल तर आपण तर खूप सारे विडिओज भेटून जातात सोप्या पद्धतीनी जर आपण म्हटलं तर रेसिपी कशी बनवायची याबद्दल आणि तसेच मग लोक आपले मतसुद्धा मांडू शकतात किंवा ज्या लोकांना बाहेर जाऊन काम करायचा कंटाळा आहे ते विडिओज बनवून जर त्यांच्या रिव्यूज चांगले आले जर त्यांचे सबस्क्रायबर वाढले तर तो ही एक माध्यम आपण म्हणू शकतो की सोशल इंफ्लूएंसरचा जो हा आहे माध्यम त्यातूनसुद्धा पैसे कमवू शकतात लोक मला तर असं वाटत नाही की स्मार्टफोनचे काही तोटे आहे म्हणून पण जर काही तोटे म्हटले स्मार्टफोनचे तर खूप फायदे आहेचस म्हणा पण जर काही तोटे म्हटलं तर मग आजकालचे लोक परिवाराकडे जरा कमी दुर्लक्ष करतात म्हणजे जास्त लक्ष देत नाहीत आणि सगळे आपल्या फोनमधेच असतात तर आता हे आजकालचं म्हणजे आता झालेलंच आहे की जेवण करता वेळेस फोन टी वी बघता वेळेससुद्धा फोन कोणतेही काम करायचं असेल तर फोन आधी येतोच तर फोन तसं म्हटलं तर खूप इम्पॉर्टंटही तितकाच आहे आणि खराबही तितकाचं आहे तर आपल्यालाम हा कंट्रोल ठेवायला पाहिजेच स्क्रीन टायमिंगवर जे आजकालचे मुलं असतात किंवा मी आता तुमच्याशी बोलत आहे ते पण या फोनच्या माध्यमातूनच बोलत आहे तर अशा प्रकारे काही फायद्याचंही असू शकते आणि तसंच त्याचे नुकसान आपल्याला माहिती असून आपल्याला त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवता येईल तेसुद्धा बघायला पाहिजेथ